वाशिम जिल्ह्यात मनोरंजनाचे खूप पर्याय उपलब्ध आहेत सांगायचं म्हणलं की जिल्ह्यातील कारंजा लाडमध्ये क्रीडाविषयी सांगायचं म्हणलं की अमर स्पीच आहे तिथं क्रिकेट वगैरे होते आणि टूर्नामेंट वगैरे भरतात पार्क सांगायचं म्हटलं की प्रकाशदादा ढहाके गार्डन आहे इथं थेटर सांगायचं म्हणलं की रामराज्य टॉकीज आहे सांस्कृतिक कार्यक्रमही इथं खूप होतात आणि आम्ही ज् जवळपासच्या पार्कमध्ये जायचं म्हणलं की आम्ही प्रकाशदादा ढहाके गार्डन मध्येच जातो खेळायचं खेळायला जायचं म्हणलं की अमर स्पीचवरच जातो आणि चित्रपटगृहात सिनेमा वगैरे पाहायला जायचं म्हणलं की रामराज्य टाकीजमध्येच जातो आणि इथे हे जे सगळे आहे हे ह्यांची काही फीस आहे जसं गार्डनची फीस आहे आमची वीस रुपये थिएटरची फीस आहे दोनशे रुपये आणि नि शुल्क ते जे आहे ते आहे फक्त अमर स्पीच तिथं आम्ही फीस वगैरे काही द्याया लागत नाही